आपण एकतर खेळ खेळाया पाहिजे म्हणजे आपल्याला ज्यात आवड आहे का नाही तो आपण खेळ खेळायलाच पाहिजे हा हे आपण असं उदाहरणच बघा क्रिकेट बघा क्रिकेट आता सध्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पदाला खेळणारा खेळ आहे हा आता मी वेक उदाहरणच सांगतो मला आता सचिन तेंडुलकर म्हना हे ते हे क्रिकेटर होऊन गेले हे ह्यांचं क्रिकेट खूप भारी आहे त्यामुळे ते क्रिकेटच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जाऊ गेले आहेत तसंच आपण आपल्याला समजा आवड कशात असंल आपल्याला समजा कबड्डीमध्ये खोखोमध्ये किंवा फुटबॉल हॉलीबॉल अशामध्ये आवड असेल तर आपण ह्यात पण खेळू शकतो हे पण खूप हे पण खेळ खूप चांगले आहेत आपण त्यांना कमी लेखून चालत नाही आता फुटबॉलचे मॅचेस पण असते तर हे आंतरराष्ट्रीय खेळणारे खेळ आहेत असेच आपण आपली आवड कशात आहे आपण त्यात जाऊन त्यात पूर्ण आपला शंभर टक्के देऊन आपण खेळू शकतो तो खेळ आपण राष्ट्रीय जाऊ शकतो आंतरराष्ट्रीय पदावर जाऊ शकतो त्याचे त तोटा नाही त्याचा काय त्याचं फायदे खूप आहेत आपल्याला त्यामुळं क्रिक आपण एकतरी खेळ आपन खेळायला पाहिजे आणिक क्रिकेट आ असं म्हणून चालत नाही हो तुम्ही फुटबॉल म्हणू शकता तुमची जा ज्यात आवड आहे का नाही त्यात तुम्ही जाऊ शकता आता बघा ते बास्केटबॉल बास्केटबॉल मला तर वाटत नसेल इथं कोण खेळत आहे पण हा पण खेळ खूप आंतरराष्ट्रीय आहे व खो खो म्हणा आहे ते क्रिकेटच असं मग क्रिकेटमध्ये ज्यांना आवड आहे ते जाऊ शकतात बाकीचे खेळ पण आपण ज्यात आवड आहे का नाही त्यात गेलं तर तुम्ही पण आता त्याचं काही नाही त्याचीही जरा प्रॅक्टिस असली म्हणजे काही जरा आपल्या खेळायला पाहिजे ते शिकायला लागतं ते शिकून झाल्यानंतर आपण ते खेळ खेळतो आणि त्यामध्ये आपल्याला त्याची स्पर्धा असते त्यात आपण भाग सहभाग घेतला पाहिजे प्रत्येक स्पर्धा पण स्प सहभाग घेतला पाहिजे त्याची आवड निर्माण केली पाहिजे आवड निर्माण केल्यानंतर आपल्याला त्याचे आपल्याला पण नंतर वाटते खेळ वाटते ते मग आपण ते नंतर खेळलं पाहिजे ते हे खूप चांगले खेळ आहे ते खेळले पाहिजेत आपण ते आणि त्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे खेळण्याचा न आहेत जे आपल्याला येत नाहीत खेळ तो शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण